मानसिक स्पष्टता आणि आरामासाठी योग श्वसनचा योग श्वसन तंत्राचा होकारात्मक प्रभाव आपल्या शरीरावर पडत असतो प्राणायाम ही अष्टा प्राणायाम ही अष्टांग योगातील चौथी पायरी आहे विविध प्राणाचे विविध अवयवातील प्रमाण असंतुलित झाल्याने शरीरात रोग उत्पन्न होतात त्यामुळे प्राणायामामुळे प्राणशक्ती संतुलित होऊन रोगांचा नाश होतो प्राणायाम हा एक प्रकारे श्वास नियमनाचा अभ्यास आहे असे म्हणायला हरकत नाही योगाचा हा प्रकार शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी फार उत्तम आहे प्रा प्राणायामामुळे स्ट्रेस लेवल कमी होते मेंदुला पुरेशी उर्जा मिळते झोप चांगली लागते रक्तदाब नियमित होतो हृदय विकाराचा धोका कमी होतो आणि मानसिक विकार सुधारण्यास सु सुद्धा त्याने मदत होते फुफ्फुसाचे कार्य सुधारते श्वसनांच्या स्नायूंची ताकत वाढते मानसिक आजार टाळता येतात त्यामुळे योग श्वसन हे योग श योगाद्वारे श्वसनक्रिया जर चांगल्या प्रकारे करता आली तर त्याचा नक्कीच मानसिक स्पष्टतेसाठी होकारात्मक प्रभाव पडतो आता अयोग्य श्वसन घेण्याने तुम अयोग्य श्वसन सरावाचा संम संबंधित श याचा परिणाम हो सा संबंधित संभाव्य नकारात्मक परिणाम होत असतो प्राणायाम लाभदायक आहे व ते ते व हा योग अभ्यास त्याचा योग्य अभ्यासाचा उद्देश समजून तुम्ही केला तर प्राणायाम हा लाभदायक होऊ शकतो जल त्याच जलद श्वास घेणे किंवा उथळ श्वास घेणे श्वसन प्रणालीद्वारे अपर्याप्त गॅस एक्सचेंज उद्भवल्यास श्वसन निकामी होते श्वास घेणे सोपे वाटले पाहिजे व आपला श्वास शांत असावा सामान्यपेक्षा खोल व वेगवान श्वासामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होते डोके हलके वाटते हृदयाचे ठोके जलद पडतात त्यामुळे जर अयोग्य श्वसन स तुम्ही करत घेत असाल तर तुमचा त्याच्या स तुमच्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे श्वसनाचे कार्यक प्राणायाम हे योग्य प्रकारे योग्य मार्गदर्शनाखालीच केले गेले पाहिजे